हां सर हॅलो बोला अजी मी ना आत्ताच कॅब बुक केली होती हा माझा ऑनलाईन पेमेंट झाला होता हां पंधराशे रुपये म्हणजे तुमच्या कॅबची ते मार्जिन होती पण मी दोन हजार रुपये पेमेंट केला कारण मला म्हणजे फास्ट पाहिजे होतं ना हं त्यामुळे मी पाचशे रुपये एक्स्ट्रा केला पण तरी पण मला वीस मिनिटे झाले आता इथं आल्यापासून तोपर्यंत तुमची कॅब काही आलेली नाही सांगा मग का कारण काय तुमचं जी सर हां सर पण हां आम्ही जेव्हा कॅब बुक करतो सर तुम्हाला वेळेवर त्याची मदत करायला हवी न हां नाच बघा सर फक्त एकच म्हणजे आमच्याकडे असा कारण नसतो का फक्त कॅबचा म्हणून एकच म्हणजे असा काही पर्याय नसतो आम्हाला निवडासाठी आम्हाला खूपच पर्याय असतात मेट्रो असते टॅक्सी असते आटो असते बसेस असते सर्व काही असते हा सर फक्त आम्ही कॅब या गोष्टीसाठी निवडतो हां का आम्हाला म्हणजे लवकरात लवकर आम्हाला जे आपलं मीटिंग आहे कार्यक्रम आहे ते लवकर अटेंड करायला मिळावं म्हणून यासाठी आम्ही कॅब निवडतो पण तुम्ही ते पण सर्विच चांगली देऊन ना राहिल्या सर हां हाच मेन मुद्दा आहे ना आणि तुमची एजन्सी कुठं आहे सर हां तुमची जिथं पण एजन्सी असं प तुम्ही हां तुम्ही रिपोट करा तुम्ही रिपोट करू शकता तुम्ही कंप्लेंट काही पण करू शकता प तुम्ही हे सेवा लवकरात लवकर आम्हाला पोहचवा म्हणजे पोचवा तुम्ही ड्राय ड्रायव्हर बदलवून टाका नाहीतर आत्ता नवीन ड्रायव्हर ठेवा का मला त्याची सुविधा द्या हां पण आम्हाला त्याची काही म्हणजे अशी कारणं नको का आम्हाला त्याच्यामुळे त्रास व्हावा हा सर ज्याच्यामुळे सर मी म्हणत आहे का तुम्ही म्हणजे लवकरात लवकरात सेवेसाठी तत्पर राहा कारण कसं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो ना सर प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास होतो सर कारण आम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा जायचं असतो खूपच आमच्याकडं लगेज असते लगेज आम्हाला त्रास होतो ॲटोमध्ये पण त्रास होतो म्हणून आम्ही कॅब बुक करतून कारण कॅब बुक केल्यानंतर कसं सर्व काम आपल्याला चांगले होतात सुदृढप्रमाणे हां त्यामुळे त्यामुळे कॅब बुक केली जाते सर आणि एवढा ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा जर तुम्ही आम्हाला सेवा नसाल देत त्याचं काय व्हॅल्यू नाही ना सर मग हा सर मग या हं याच्यानंतर असं झालं नाही पाहिजे सर कारण कसं नाहीतर कुणी पण कुणी पण कॅब बुक नाही करणार सर याच्यानंतर जर असं झालं तर कुणी पण कॅब बुक करणार नाही हा सर हा सर पण कॅब बुक कर नाही सर कॅब कॅब बुक करणे म्हणजे हा एकच म्हणजे मुद्दा नाही आहे ना सर याच्यासाठी हा सर नाही मी ऑनलाईन पेमेंट केलं तुम्ही म्हणजे माझी बँक खात्यात ते रक्कम परत करू शकता त्यात काही विषय नाही आहे नाही तर हां तुम्ही रद्द पण करू शकता र काय काही काय काही प्रॉब्लेम नाही सर तुम्ही रद्द पण करू टाका दुसरी तत्पर ठेवा सुविधेसाठी हां सर ड्रायवना कारण ड्रायवरना जर आगाऊ पैसे दिले तुम्ही ते पण येऊ शकता सर कारण आम्ही तर तुम्हाला ऑनलाईन म्हणजे एक्स्ट्रा पेमेंट करतच आहोत ठीक आहे सर हां याच्याकडे थोडा लक्ष द्या सर कारण दुसऱ्यांना देखील हा त्रास व्हायला नको ठीक आहे सर धन्यवाद